हॅलो आ नमस्कार सर नमस्कार वेलकम हो सर मी काय सेवा करू शकतो आपली हां माझ्याकडे महाराष्ट्रीयन डिश नाश्त्यामध्ये हवे सर स्टार्टरमध्ये हवे आहे तुम्हाला की लंचमध्ये डिनरमध्ये पाहिजे अच्छा अच्छा मॉर्निंग टू नाईटपर्यंत इवनिंग वगैरे सर्व हवं आहे तुम्हाला ओके ठीक आहे मॉर्निंगमध्ये सर मी तुम्हाला महाराष्ट्रीयनमध्ये तुम्हाला समोसा कचोरी आलू बोंडा ते चना पोहे चना तर्री पोहा त्यानंतर कांदाभजे त्याचबरोबर तुम्हाला आपल्याकडे जो रव्याचा उपमा तो बनवून देणार सर मी नाश्त्यामध्ये सर तुम्ही आपल्याला लागल्या तर स्वीटमध्ये लागलं स्वीटमध्ये आणि आपलं स्वीटमध्ये तुम्हाला उपमा वगैरे लागला तर करून देणार मी

व्हेजमध्ये सर तुम्हाला आपली साधी गहू रोटी बाजरा भाकरी आपली दातार भाकरी मिळणार त्यानंतर राईस तीन प्रकारचे मिळणार दाल खिचडी मसाला राईस आणि आपला साधा साधा राईस व्हाईट राईस बरोबर भाजी तीन राहणार आहे भाजीमध्ये आपली पातोडी भा पातोडीची भाजी राहणार आहे त्याचबरोबर आपली आलू वांग्याची भाजी राहणार आहे दाल भाजी राहणार आहे दाल तडका राहणार आहे नॉनवेजमध्ये चिकन करी चिकन मसाला चिकन लॉलीपॉप चिकन रोस्टेड चिकन तंदुरी मटनमध्ये मिळणार तुम्हाला मटन करी मटन मसाला मटन तर मटन फ्राय वेज अंडा करी फ्राय अंडा करी अंडा करी अंडा करी फराय फिशमध्ये पण मिळणार गोडा पतला मसाला मिळणार तुम्हाला साधी डायरेकची फिश फ्राय मिळणार इव्हिनिंगमध्ये तुम्हाला टी मिळणार टीसोबत नाश्ता पण मिळणार पोहे झाला कांदेभजे ते आम्ही कांद्याची वेरे आपलं कांदेभजे ठेवतो संध्याकाळी बरबटी भजी वगैरे भजी आणि तुम्हाला पोकोडे मिळणार संध्याकाळी आणखी काही सेवा करू शकतो सर सर तुम्हाला हलक्यामध्ये सर मी भाकरीमध्ये हे करू शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला दाल खिचडी दाल मखनी वगैरे बनवून देऊ शकतो ठीक आहे सर वेलकम चालेल